हिंदू धर्मामध्ये विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात त्यातीलच एक गुरुपौर्णिमा राष्ट्रसेविका समिती म्हणजे हिंदू महिलांची संघटना आहे ही संघटना वर्षभरात पाच उत्सव साजरे करते त्यातील एक महत्त्वाचा उत्सव गुरुपौर्णिमेचा आहे आम्ही गुरूपौर्णिेमेला आम्ही गु भगव्या ध्वजालाच गुरू मानतो जसे गुरु शिष्यांचे अनेक उदाहरणं आपल्याकडे उपलब्ध आहेत द्रोणाचार्य एकलव्याचे आहे अजून राम आणि हे आहेत वशिष्ठ ऋषी रामाचं आहे सगळ्या सगळ्यांची एक असे उदाहरणं आहेत तसं आमच्या समितिमध्ये भगव्या ध्वजाला गुरु मानतो त्याचा उत्सव गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही साजरा करतो तर त्यादिवशी उत्सवाचं आम्ही नियोजन करण्यासाठी आधी बैठका घेतो दोन तीन बैठका होतात बैठकीमध्ये वक्ता कोण असणार आहे किती हे आपण की कोणत्या कोणत्या ठिकाणी शहरात जाणार आहेत हा उत्सव घेण्यासाठी ते वगैरे सगळं ठरवतो त्यानंतर त्या ठिकाणी आम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन उत्सव साजरा करतो गणवेषात यायला सांगतो सगळ्या महिलांना आणि सगळेजणं आल्याच्यानंतर ध्वजाला वंदन करून वक्त्याचं उद्बोधन होतं त्यावेळेसं गुरु गुरू आम्ही भगव्या ध्वजाला का मानलं ह्याबद्दल माहिती सांगितली जाते भगवा ध्वज हा त्यागाचं प्रतीक आहे भगवा ध्वज हा आपल्या हिंदू धर्मात फार सुरुवातीपासूनच म्हणजे भगव्या ध्वजाचं वर्णन आहे राम जेव्हा लंकेला रावणाचं यु हे युद्ध झाल्याच्यानंतर परतले ह्याच्या अयोध्येमध्ये त्यावेळेस सगळ्या लोकांनी गुढ्यातोरणं उभारून त्यांचं स्वागत केलं तेव्हासुद्धा भगवे ध्वज सगळ्यांनी घरावर लावले होते त्यानंतर असं बऱ्याच ठिकाणी भगव्या ध्वजाचं आपल्याला वर्णन आढळतं श्रीकृष्णाच्या रथावरसुद्धा भगवा ध्वज होता याच्या युद्धाच्या वेळेस महाभारतामध्ये त्यामुळं भगव्या ध्वजाचं महत्त्व विशद केलं जातं